मला जुने गाणे खूप आवडतात नाईन्टीन सेवन्टीचे मोहमद रफी किशोर कुमार मुकेश त्यांचे गाणे तर अजरामर आहेत एटीचे नाईन्टीचे पण आहेत गाणे तसे छान सध्या पण तेव्हा जे जी जुन्या गाण्यामध्ये जे शब्द होते गाण्यामध्ये अर्थ असायचा गाण्यामध्ये ऐकायला खूप बरं वाटायचं मला गाण्याची खूप आवड आहे कधी कधी मी आपलं करावकीवरती आम्ही कधी जात पिकनिकला वगैरे गेलो तर फिक्स आहे करावकीवरती जुने गाणे म्हटलं की ते माझ्या रावाने सगळे मित्र माझे मला फोर्स करतात सेवंटीचे गाणे म्हटले की ते पहिले विजय मलाच पुढे करतात आणि गाण्यामध्ये मलाही खूप आवड असते त्याच्यामुळे एकदा माईक माझ्या हातात आला की मी सोडतच नसतो दहा बारा गाणे गायल्याशिवाय मी उतरतच नाही आणि बाथरूममध्ये तर आपला आंघोळ करताना गाणे गायल्याशिवाय माझ्या मला वाटतं माझी आंघोळच होत नाही मला गाण्याची खूप आवड आहे आणि साऊथचे गाणे म्हटलं तर साऊथचे म्युझिक जबरदस्त असते ऐकायला कानाला खूप बरे वाटतं पण ॲक्चुअली काय होतं ते शब्द त्यांचे कळत नाही पण ऐकण्यासाठी खूप बरे वाटतं मग त्याची शब्द जाणून घेण्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी गुगलवर सर्च करतो की या गाणं आता चालू आहे त्या गाण्याचा अर्थ काय ते सम समजून घेण्याचा प्रयत्न करतो मग थोडंफार काही समजतं ते ते पण बोलण्याचा प्रयत्न करतो पण ते आताच ते पूर्ण तेवढं येत नाही पण बा बरं वाटतं मला